थोड्या दिवसाआधी मी बजाजचा फॅन हा ऑनलाईन मागवलेला पंधराशे रुपये त्याची किंमत होती आणि दोन वर्षापासून मी त्याला वापरतोय खूप चांगल्या प्रकारे सर्विस देतोय आवाज वगैरे काहीही येत नाही त्याचा चालू केल्यानंतर स्पीडही खूप छा छान आहे त्याची आणि आतापर्यंत त्याला काही खर्च लागलेला नाही सर्विस मेंटेनन्स वगैरे काही खर्च त्याला आतापर्यंत आलेला नाही त्यामुळे मी बाकीच्यांना पण सजेस्ट करेल की हा बजाजचा फॅन हा तुम्ही घेऊ शकता आणि खूप कमी किमतीमधे चांगल्या प्रकारचा प्रॉडक्ट मला मिळालेला आहे